तर आत्ताच्या परिस्थितीत आपण अलिकडं वर्षामध्ये किराणाची आणि भाजीपाल्याची किमती कितपत बदलल्या आहेत ह्यावर आपण जर विचार केला तर हा खूप मेजर रोल आहे म्हणजे खूप महत्वाचा भाग आहे कारण आपल्या पूर पूर परिस्थिती किंवा पावसाळ्याची जो वातावरण चालू आहे की ज्यावेळी पाऊस न पडायच्या त्यावेळी पाऊस पडणं बाकीच्या गोष्टी होणं त्या गोष्टी चालू आहेत आणि त्यासाठी जे जे भाजीचे किमतीची वाढ किंवा कमी होणं किंवा ब भाजी व्यवस्थित न मिळणं हा प्रकार अलीकडे खूप चालू झाला आहे त्याची मेन गोष्ट म्हणजे जो पाऊस पहिली गोष्ट वातावरण पाऊस आणि पुर हा तीन खूप गरजेच्या बाबी आहेत तर पहिली गोष्ट आपण वातावरणाबद्दल जर बोललो तर वातावरण ह्यावेळी ज्यावेळी जस पहिला जसं चार महिने फिक्स ऊन चार महिने फिक्स म्हणजे चार महिने ऊन चार महिने पाऊस चार महिने थंडी असायची आता तशी परिस्थिती नाही राहिली आहे जेव्हा वातं निसर्गाला वाटेल त्यावेळी तो ऊन देतो जेव्हा त्याला पाऊस वाटेल त्यावेळी पाऊस देतो ज्यावेळी थंडी वाटेल त्यावेळी थंडी देतो त्यामुळे ह्या वर्षामध्ये किराणाचं आणि भाजीपाल्यांचं खूप चढ उतार चाललेलं आहे आणि किंमती तर जो आपण भा पाच रुपये किंवा दहा रुपये कोथिंबीर घ्यायचा तर त्याची किंमत पंचवीस आणि तीस रुपये झाली आहे म्हणजे दोन तीनपट जास्त वाढलेली आहे तो आहे आणि दुसरी गोष्ट आपण ऑनलाईन खरेदीबद्दल जर ऑनलाईन खरेदीबद्दल जर आपण भाजीपाला जर म्हणायला गेलं तर तो काही चुकीचा भाग नाही आहे किंवा बरोबरही भाग नाही आहे ते दोन्ही साईड आपण विचार करुया तर चुकीचा भाग असा आहे की आपल्याला आपण ज्यावेळी भाजी घ्यायला जातो त्यावेळी आपण व्यवस्थित समोर बघतो की बाबा भाजी कशी आहे त्या भाजी कशी आहे किंवा त्याची पेंडी कशी आहे म्हणजे पेंडी किती आहे बाबा ह्या किमतीला पेंडी किती आहे किलो कसं आहे त्यात टमाटे कसे आहे टमाटे जर घ्यायला गेलं टमाटे कांदे आपण सहजासहजी आपण व्यवस्थित निरखून पारखून बघतो आहे एक भाजी जर किंवा टमाटे वगैरे असले वस्तू घ्यायला गेलो तर तर ऑनलाईन खरेदीचा हाच फक्त एक ड्रॉबॅक म्हणजे एक मागं खेचतं आहे की त्याला आपल्याला कळत नाही आहे तो घ्यायच्या आधी ज्यावेळी आपल्याकडं पोहचेल त्यावेळी त्याची खरी क्वालिटी किंवा खरी काय ला कशी म्हणजे त्याचं नॅचरली आहे किंवा न नैसर्गिक आहे किंवा केमिकलने केलेलं आहे ते आपल्याला नंतरचा नंतरचा कळतं आहे नंतर कळण्याची हीच बाब आहे त्याच्या किमती जरी कमी होत असल्या ऑनलाईन मागवल्याने तरी त्याच्या गोष्टी आपण बाकीच्या गोष्टी पण आहेत जो मागं खेचला जातो की व्यवस्थित त्याला मिळे मिळेल नाही मिळेल या गोष्टी आहेत तर माझं हेच मत आहे धन्यवाद